जेव्हा जेव्हा लाकडाऊन होता तेव्हा आम्ही घरी म्हणजे पनीर बनवण्याचा प्रयत्न केला होता तर मग दूध आणायचा आणि त्याला उकळायचा उकळून झाल्यानंतर मग तो गरमच दूध ते लिंबूसट टाकूनसन्यानी आम्ही त्या फडक्यामध्ये पिळून घ्यायचे आणि पिळून झाल्यानंतर मग ते भाकरीसारखा असा म्हणजे वजन काहीतरी चापट मांडायचा आणि मग ते मांडून झाल्यानंतर आम्ही ते फ्रिजमधे ठेवत होतो आणि मग सायंकाळी किंवा एक दोन दिवसानंतरही ते पनीरची भाजी बनवायची मग खायची खूप छान वाटायची असे आम्ही त्या लाकडाऊनमध्ये काहीतरी म्हणजे प्रयत्न करत होतो घरातल्या घरामधे घरातलेच कामं काहीनकाही बनवायचे आणि खायचे तर आम्ही त्या पनीरच्याच जास्त छंदामधे होतो पनीरच बनवत होतो आणि मग खात होतो पोरीबाळी